आधीचे मानव हे दोन पायावर न दोन हातावर चालत होते ते आधीचे मानव शिकार पकडणे आणि ते कच्चेच खात होते आणि इकडे तिकडे भटकंती सारखे भटकत होते त्यांना काय हे कसं काय शिजवायचं हे सगळं त्यांना नॉलेज नव्हतं असं करता करता ते शिकार पकड मग त्यांना आग समजत नव्हती ते गोट्यानी आग पेटत होते आणि त्याच्यावर ते ते मा शिकार पकडून त्यांच्या शिजवून ते मग खायला लागले असं करता करता ते त्यांना थोडं थोडं नॉलेज यायला लागलं ते या गावातून त्या गावात प्रत्येक गावामध्ये ते असे दोन पायावर दोन हातावर चालत होते आणि नंतर त्यांना ते स वेगवेगळे आणि जनावरां जनावरांसोबत राहू राहू ते जनावरांसारखेच वागत होते आणि त्यांना नॉलेज काहीच होतं नाही त्या त्यांच्या शरीरात पूर्ण केस ते नखं मोठाले असं सगळं त्यांचे राहणीमान होतं मग काही दिवसांनी त्यांना ते दोन हातावर आणि दोन ते पायावर चालायला शिकले पायावर चालता चालता मग त्यांना मांस शिजवणे हे ते सगळं समजायला लागले आणि त्यांनी ते मांस आग पेटून मास शिजून ते खायला लागले